फोटोग्राफीची अशी कुठली पदवी नाही आहे माझ्याकडे जे काही शिकलो आहे मी ते यू टूबद्वारे द्वारे शिकलो आहे आणि माझ्या काही मित्रांकडून शिकलो आहे त्याचबरोबर मी फो फोटोशॉप फ्रोपेशनल जी टीम आहे त्यां त्याचबरोबर त्यांच्यासोबतसुद्धा काम केलेलं आहे त्यामुळे मला कडं अशी काही फोटोशॉप ए फोटोग्राफीची कुठली पदवी नाही आहे पण मी एक प्रोफेशनल फोटोशुट करू शकतो